पाच जुलै दोन हजार दहा माझ्या मुलीचा वाढदिवस असतो एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंधरा हादेखील मुलाचा वाढदिवस असतो सतरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला ट्रॅक्टर विकत घेतला म्हणून हा स्मृतीत राहील दिवस एकोणीस जुलै दोन हजार पंधरा या तारखेला शेतीचा सौदा झाला होता आणि वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसला कृषी केंद्रचं उद्घाटन केलं